कला आणि हस्तकलेच्या बाबतीत सांगायचं झालं तर ही फार आधीपासून चालत आलेली प्रथा आहे जी एकमेकाच्या पिढीकडून एकमेकांना हस्तांतरित केली जाते अच्छा पेंटिंग बनवली जातात त्याच्यानंतर खूप सुंदर सुंदर चित्रे काढली जातात अशाच प्रकारे एक वारली पेंटिंग म्हणून जी आहे वारली आर्ट ते खूप प्रसिद्ध आहे त्यामध्ये मोराचे चित्र जे आहे ते खूप सुंदर प्रकारे दर्शविले जाते साड्यांवरती पैठणी जी आहे पैठणींवरती खूप प्रसिद्ध आहे चित्रकला नक्षीकाम छान प्रकारे केली जाते त्यामुळे त्याला खूप मान्यता देखील आहे काही चिन्हे दर्शविली जातात तर अशाप्रकारे राज्यामध्ये कला आणि हस्तकलेला खूप महत्त्वाचं स्थान आहे